स्पर्धा परीक्षेसाठी जर तयारी करतो म्हटलं तर आपल्याला आधी आपल्या हेल्थविषयी बघावं लागते त्याच्यामुळे आपले म्हणजे आपली बी पी शुगर ते आधी सगळे चेक कराय करावं लागते त्यासाठी रनिंग जंपिंग म्हणजे आपण जे कोणतं योगा वगैरे करू शकतो आपल्याला ते सगळं करायची हे आवश्यकता असतेच म्हणा क समोर चालून ते लोक सुद्धा आपले आधी हेल्थ चेकअप वगैरे करतात त्याच्यामुळे आपलं सगळं नॉर्मल जर निघालं तर मग आपल्याला तेवढं काही म्हणजे प्रॉब्लेम जात नाही समोर चालून की म्हणजे याला कोणती बा हार्ट प्रॉब्लेम आहे तर याला आपण नाही घेऊ शकत तर त्याच्यानंतर आपल्याला आहारामध्ये पालेभाज्या फळं म्हणजे ड्रायफ्रूट्स असं असे वगैरे खाण्याची आवश्यकता असते त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू म्हणजे अभ्यास तर करावाच लागतो स्पर्धा परीक्षा म्हटली की नोट्स काढावे लागते मोबाईलमध्ये पाहून आपल्याला जे अशी वाटली इम्पॉर्टंट नोट्स ते आपण काढू शकतो त्याच्याविषयी अभ्यास करू शकतो किंवा नेट कॅपेत जाऊन ते सुद्धा पाहता येते आपल्याला की को म्हणजे कोणते क्वेशन्स आले आहे डबल कोणते नाही आले आहे आपण ते सुद्धा पाहू शकतो